निखिल पाटील बोलत आहे ना साहेब नमस्कार पुण्यावरुन बोलतोय शिराळा व्हिजिट करणार होतो मंगला काय फिरायला वगैरे काय कुठलं कुठलं ऑप्शन अव्हेलेबल आहेत आपल्याकडं काय अच्छा अच्छा आम्ही बारा ते तेरा जणांची टीम आहे आमचे ऑफिस सगळे कलिग आहेत आम्ही सगळे जण मंग ऐकले आहे चांदलीबद्दल म्हणून म्हटलं थोडं चौकशी करावी काय त्याच्या तिकडचं हो गाडी आहे आमच्याकडं अव्हेलेबल गाडीचं काही विषय नाही अच्छा ओके

चांदोली फिरायला किती वेळ लागेल काय किती दिवस लागतील

अच्छा ओके अच्छा आणि अच्छा अच्छा आणि राहायची सोय काय असेल राहायचे सोय कशी आहे

ओके अभयारण्यात कुठले कुठले प्राणी बघायला मिळतील आपल्याला शुअरशॉट

अच्छा हां हां होय सर हां मॉर्निंग टॅमने जायला अच्छा

होय चालेल होय रिसॉर्टचे काय प्राइसिंग राहील रिसॉर्टचे प्राइसिंग कसं आहे

ओके ओके आणि मं मी टीममध्ये असेल तर काय डिस्काउंट वगैरे अच्छा अच्छा चेंजेस होतील अच्छा चालेल ठीके सर आणि मी फोन करतो डिसाइड झालं की ओके चालेल चालेल ओके बाय